रेखाटनात प्रावीण्य मिळवल्यानंतर अनेक व्यवसाय आहेत स व्यवसाय करण्याची संधी मिळूतू शकते खासकरून जर तुम्हाला क्षेत्राची आवड असेल आणि तुमच्याकडे चांगले कौशल्य असेल मराठी भाषे श् भाषेत चित्रकलेत करिअरच्या संधी फायनान्स आर्टिज तुम्ही स्वताला व्यवसायात सुरू करू शकता लोकांसाठी पेंटिंग्स स्केचेस पोट्रेट्स तयार करू शकता त्यानंतर ग्राफिक डिझायनर ग्राफिक डिजिटल माध्यमांचा उपयोग करून ग्राफिक्स तयार करण्यासाठी कलाकौशल्यांची गरज असते ॲनिमेशन अँड व्हिज्युअल इफेक्ट्स चित्रकलेची आवड असलेल्या रेखाटनाची आवड असलेल्या व्यक्तींना ॲनिमेशन स्टुडिओ व्हिडिओ गेम्स कंपन्या किंवा चित्रपटांत उद्योग काम करता येते इन्स्युक्स्टे इल्युस्ट्रेटर पुस्तके मॅगझीन किंवा डिजिटल मीडिया यांसाठी इलुस्ट्रेशन तयार करता येऊ शकते ज्यांना रेखाटनामध्ये प्रावीण्य मिळवल्यानंतर हे अनेक व्यवसायांच्या संधी आहेत आर्ट टीचर्स शाळा कॉलेजेस किंवा खाजगी वर्गां चित्रकला म्हणून शिकवता येणे हा सुद्धा एक व्यवसाय करू शकतात फायनान्स डिझाईन किंवा टेक्स्टाईल आर्टिस्ट फॅशन किंवा कपड्यांच्या डिझाईनमध्ये चित्रकलेचे कौशल्य महत्त्वाचे असते आर्किटेक्चर ड्रॉईंगमध्ये आर्किटेक्चर ड्रॉईंग्स आणि डिझाईन तयार करण्यासाठी चांगले स्केचिंग कौशल्य कस् कौशल्यांचा उपयोग करून आपण आर्किटेक्चर ड्रॉईंग करू शकतो टॅटू आर्टिस्ट लोकांसाठी टॅटू डिझाईन करणे हा सुुद्धा एक व्यवसाय आहेत मार्केटिंग्स आणि जाहिरातील जाहिरातील एजन्सीसाठी पोस्टर्स बनवणे बॅनर बनवले लोगो बनवणे हा देखील रेखाटनाचा प्राविण्य असलेल्यांसाठी व्यवसाय म्हणून उपयोग करता येऊ शकते आणि आर्ट गॅलरी प्रदर्शन भरवणे म्हणजेच तुमच्या कलाकृती विकण्यासाठी प्रदर्शनांचं आयोजन करून सुद्धा आपण रेखाटनाचा उपयोग हा व्यवसाय म्हणून करू शकतो